मी नाश्त्याला पोहे किंवा उपमा बनवतो पोह्याची रेसिपी सांगायला गेली तर तुम्हाला पोहे पहिले भिजवून घ्यायचे भिजवून घ्यायचे आणि थोडे त्यातलं पाणी गळून जायला द्यायचं कांदा कापायचा ॲक्चुली त्याला कांदेपोहे असं म्हणतात ज्यामध्ये कांदा जास्त घातला जातो थोडा कांदा मिरची असं घालायचं आणि ते धुतलेले पोहे त्यामध्ये मीठ आणि थोडी चवीसाठी साखर बसं एवढं टाकायचं

पहिली कढई घ्यायची कढईत तेल घालायचं आणि त्या कढईमध्ये कांदा घालायचा आणि कढीपत्ता घालायचा कांदा आणि काढीपत्ता घातल्यावरती तो मस्त परतून घ्यायचा आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे टाकले की त्यामध्ये हळद टाकायची हळद टाकली काय ते परतायचं थोडं त्याला भाजायला द्यायचं आणि मग त्यात पोहे टाकायचे आणि पोहे ढवळायचे पोहे ढवळून झाले मग आपला पोह्याचा नाष्टा रेडी मग आपण तो खाऊ शकतो